महाराष्ट्र अनेक जाती समुदायाची लोकं राहतात असं म्हणतात की पावला पावलावर भाषेच्या उच्चाराची आणि कोसा कोसावर भाषा बदलत असते अगदी पालघर जिल्ह्यासारखा जर विचार केला तर पालघरमध्ये वाडवळ क्रिच्चन कोळी कुणबी आदिवासी ब्राह्मण सामवेदी ब्राह्मण अशा अनेक प्रकारच्या समुदायाचे लोक राहतात आणि त्यामुळं पालगर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाची वारली बोलीभाषा वाडवळ आणि क्रिच्चन समाजाची वाडवळी बोलीभाषा सामावेदी ब्राह्मण समाजाची कादोडी बोलीभाषा आगरी जमातीची हेल असणारी वेगळी बोलीभाषा तर कोळी जमातीची कारो कायला चाललास अशी वेगळ्या भाषेमध्ये बोललं जातं अगदी कोळी जमातीचा जर तुम्ही पश्चिम किनारपट्टीवर विचार केला पालघरमध्ये तर सातपाटीपासून ते पाचूबंदरपर्यंत किल्लाबंदरपर्यंत प्रत्येक क्रिश्चन कोळी हिंदू कोळी या जमातीच्या भाषा वेगळ्याच आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी कोकणामध्ये गेला तर माका तुका विदर्भामध्ये गेला तर अहिराणी भा वऱ्हाडी भाषा बोलीबाली बोलली जाते खानदेशामध्ये गेला तर मले तुले ही बहिणाबाई चौधरींच्या कवितेतील भाषा आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तर माणदेशी बोली भाषा चांदवडी बोलीभाषा अशा अनेक महाराष्ट्रामध्ये बंजारा लमाण मराठवाडा माणदेशी सातारा चांदवडी किंवा मारिया गोंड अशा अनेक जातीजमातीच्या बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस बोलीभाषा या महाराष्ट्रामध्ये आढळतात आणि प्रत्येक बोलीभाषेचं वैविध्यता आणि वैशिष्ट्यपूर्णता पूर्णपणे वेगळी आहे प्रत्येक बोलीभाषेचा बोलण्याचा हेल वेगळा आहे जर तुम्ही कोल्हापूर

कर्नाटक या सरहद्दीवर म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादा जी भाषा आहे त्याच्यामध्ये कोणीकडं चाललं म्हनतं की भाऊ अशा पद्धतीनं बोललं जातं तर दमदार रसरशीत आणि खणखणीत अशी सातारी बोलीभाषा आहे की जिच्यामध्ये रसरशितपणाच अधिक जाणवतो सोलापूर च्या सरहद्दीवर कर्नाटक मिश्रित भाषा आढळते तर अगदी पालघरमध्ये गुजराती मिश्रित पालघर जिल्ह्यामध्ये आढळणारी बोलीभाषा आहे विदर्भातल्या बोलीभाषेमध्ये हिंदी भाषेचा प्रभाव जाणवतो एकंदरीत महाराष्टामध्ये कन्नड मल्याळम तेलगू गुजराती हिंदी इंग्रजी यामधल्या अनेक शब्दांचा अलीकडं संक्रमण बोलीभाषेमध्ये झालेलं दिसून येतं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये विविध जमातीच्या बोलीभाषेने त्या जमातीचं एक वेगळेपण टिकवून ठेवलेलं आहे